वयस्क झाल्यावर भाजीपाला किंवा गांजर बीट मका वाफवून खानेदेखील उपयुक्त ठरेल मोसंबी गांजर संत्री अननस डाळिम पेरू या फळांचे तंतू किंवा बिया त्यात अडकण्याची शक्यता असते त्याचा रस करून पिने जास्त करून फळांचा किंवा भाज्यांचा रस घेने हे नेहमी जास्त फायदेशीर असते कारन त्यातील जीवनसत्वे व अन्य उपयोगी धातू रक्तात थेट शोषले जातात त्यायातला पाचनाची शरीराला वेगळ्या ऊर्जेची गरज भासत नाई त्यामुळे उष्मघानीचे प्रमानही कमी होते त्यामुळे वयस्क माणसांनी हा आहार घेतलेला चांगला असतो